हा बोला मॅडम हा हा कुठून ओके ओके हा बोला मॅडम

ओके

तर ॲक्चुअली ना मॅडम आमची सॅलरी थोडी लेट होणार आहे तर चार पाच महिन्याची सॅलरी झाली नाही आमची तर त्याच्यामुळे थोडा प्रॉब्लेम झालेला आहे तर त्याच्या रिगार्डिंग आम त्याच्यामुळेच आम्ही फी काही भरू शकलो नाही आणि तुमचं जे सॅल हे सांगितलीये फीज सांगितली आहे ती भरपूर झालेली आहे मॅडम मागच्या वेळेस पण तुम्ही एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटीज् घेतल्या तर त्याची फी पण भरपूर होती आणि त्याच्यामु त्याच्यामुळं थोडं प्रॉब्लेम आहे आम्ही फी भरू शकणार नाही मॅडम आता फीचा प्रॉब्लेम आहे आम्ही भरू शकत नाही ना त्याच्यामुळे थोडं हे होऊन जाईल फी भरपूर झालेली आहे जी जी तुम्ही पाचशे रुपये फी सांगितलेली आहे तर त्याच्या मानाने ती जी एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटीज या प्रत्येक शाळेमध्ये राहते तर ती फीज खूप झाली आहे पाचशे रुपये नाही ना होत तर ती आमच्यासाठी पुरत नाही जास्तीत जास्त कसं आम्ही शंभर रुपये दीडशे रुपये फी भरू शकतो

ओके चालेल मॅडम काही प्रॉब्लेम नाही हं